हां बोला ना

हां बोल मस्त मस्त कसं झालं ट्रिप तुझी गावाला गेलेलीस तर अरे बापरे हो हो हो ॲक्चुअली मानगावला हो हो हो बरोबर आहे माणगावला ॲक्चुअली त्या बाजारपेठेमुळे ट्राफिक होतं न तिथे त्याचं काहीतरी केलं पाहिजे बाकी काय म्हणते अजून कसं सगळं गावी मग अच्छा अच्छा रस्ते तर कधीचं अरे आमच्या इथे लाईट जातो न सारखा सारखा हां त्यामुळे मग सुट्टीत जाऊच शकत नाही जास्त आता मुलांना तर बघ लाईटशिवाय जमत नाही आणि संध्याकाळच्या वेळेला जास्त करून जातो आणि संध्याकाळच्या वेळला साप विंचू सगळे बाहेर येतात मग नाही जमत आणि आता पहिल्यासारखं दिव्यावर नाही कळत काय आणि लाईट गेले की मोबाईल रिचार्ज सगळं होत नाही टी वी चालू नाही मग अजूनच करमणूक नाही मग काहीतरी करा म्हणावं जरा लाईटसाठी आणि हो आपल्या इथे तर माझ्या इथे तर वरती चढावं लागतं ना तर ते खाली जिथे बस थांबते ना तिथून वरतीच टेकडीवर जाईपर्यंत दिवे पण नीट नाही आहेत आणि पाणी पण एवढ्या लांबून न्यावं लागतं कधीकधी आणि पाणी जे येतं ना आमच्या इथे खूप गढूळ असतं म्हणजे पिऊ नाही शकत मुलांना बिसलरी घ्यावी लागते केली पाहिजे कारण खूप म्हणजे असं लाल पिवळं पाणी असतं अक्षरशः हो आजारीच पडतात गन गणपतीतच जातो गावी तेवढ्यात ते पाणी तरी पण बिसलरी किती ऐन वेळी कधीकधी मिळत पण नाही माझे पप्पा आपले दोन बॉक्स घेऊन देतात बॉटलचे ते गाडीत टाकून घेऊन जातो आणि आमचा लेकाला तर पाणी खूप लागतं बाबा बाकी काय आणि म्हणजे सुधारणा केली पाहिजे आपल्या कोकणाकडे जरा दुर्लक्ष होतं आहे मानलेच पाहिजे कारण आपण निवडणूक करतो पण त्याचं आपल्याला फायदा काय वाटत नाही आहे आता बाकी सगळीकडे कशी सुधारणा केली आहे बघ ना हं हं हं ठीक आहे ठीक आहे बोलूयात हं नक्की हां हां ठीक आहे ठीक आहे हां हां बाय बाय